मी मी स्विमिंग करताना माझ्या मुलीला शिकवलेलं आहे स्विमिंग करताना स्विमिंग करताना माझी मुलगी पाण्यात पण डुबली होती एका वॉटर पार्क मध्ये गेलो तेव्हा पाण्यात बुडली होती तेव्हा माझा खूप जीव घाबरला होता पण मी मुलीला वाचवण्यासाठी कुणाची मदत न माग मागता जशी बुडायला लागली तसंच तिचा हात पकडला आणि तिला वर काढलं तेव्हा तिच्या नाकातोंडात सुद्धा वगैरे पाणी गेलं होतं तेव्हा तिला थोडं सांभाळलं तिला आणि स्विमिंग करताना माझ्या मुलीला स्विमिंग करण्याचे म्हणजे छोटी असल्यामुळे स्विमिंग करण्याची काही एवढी आवड नव्ह आवड आहे तिला पण तिला स्विमिंग करता नव्हतं येत म्हणून तिला स्विमिंग करण्याचं शिकवलं असतानाच तिचा पाय घसरला आणि ती स्विमिंग टॅंक मध्ये बुडतच होती तर मी तिला मी स्विमिंग टॅंक मध्ये उडी मारली आणि तिला हात पकडून वर काढलं